हो माझ्या इथं लायब्ररी आहे मी दररोज भेट देतो मी दररोज लायब्ररीमध्ये वाचायला जातो आणि कमीत कमी तिथं मी एक दोन तास वाचन करतो ती खूप चांगली लायब्ररी आहे शांत आहे तिथं तिथं खूप शांतता असते त्या लायब्ररीमध्ये ती लायब्रली माद्या काकाचीच आहे आणि तिथं माझे काका काम करता आणि ती विनामूल्य लायब्रली आहे सर्वा सर्वानला फ्ली आहे तिथं सर्व जण येऊन कोणालाही पैसे द्यायची गरद नाही तिकलं आणि जर का तुम्हाला वाचायचं असन तर तुम्ही येऊन वाचू शकता परंतू एकत अट आहे तिथं शांतता असली पाहिजे आणि एवढंच मी बोलू इच्छितो धन्यवाद